हां मी आपल्याबरोबर चित्रपटात आपला हा आपल्याला एक चित्रपट बघायचं नियोजन करत होतो मी पण प्रदर्शनासाठी योग्य वेळ निवडण्याची वेळ आली असं वाटते मला कारण बरंच आठ दिवस झालं असतील मी चित्रपट पाहून पाहिजे म्हणून ते पण मला काय सुट्टी वगैरे कामातनं भेटना झाली ज्यामुळे आता मला असं वाटतंय की ह्या येणाऱ्या तीन तारखेला आपण एक चांगला एक चित्रपट गृहामध्ये चांगला प्रदर्शित होणार आहे चित्रपट तर तो बघितला पाहिजे तर चित्रपटाचं नाव वगैरे काय आहे आपल्या यूट्यूबवर वगैरे टेलर्स वगैरे आले तर मी पाहिले एक कांतारा म्हणुन एक मूवी आहे साऊथचा तो एक खूप प्रकारे चांगला आहे मुव्हे आहे त्याचबरोबर दुसरा बघायचं झालं तर जुनं फर्निचर एक चांगल्या प्रकारचं आहे चांगलं चित्रपट तर तो आपण बघायला गेला आहे असं मला उत्साह खूप उत्साहीत आहे मी की तो चित्रपट पाहावा कारण त्या ज्या कमेंट्स वगैरे आहेत त्या समाजामध्ये किंवा आपल्या वर्किंग एरिया मध्ये जे माझ्या मित्रमंडळी वगैरे आहेत ते करत आहेत तर ते चित्रपटन चांगलं काहीतरी योग्य मार्गदर्शन देणं र सल्ला भेटते आपल्या चित्रपटातनं तर मी विचार करू ते माझ्या जोडीदारासोबत जायचंय आपल्याला तर आपण जाऊया ती तीन तारखेला जाऊया चित्रपटगृहात आणि इथे कुठं जवळ चित्रपटगृह आहे आपल्या इथे स्टँडजवळचे काही तर तिथं जाऊन आपण तो बघूया तर तिथे विचारायची उपलब्धता आहे तर ते पण आपण करूया विचारूया वगैरे काय आहे तारीख वगैरे तर माझी उपलब्धता असली पाहिजे प्राधान्य च देऊ आपण की आम्हाला सीट वगैरे थोडं फ्रंट साईडला असले भेटले जे का आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर चित्रपटगृहामध्ये थोडंसं चित्रपट पाहत असताना थोडं खाण्याचे सा आ वगैरे साधन सामग्री काय असेल तर ते आम्हाला भेटले तर चांगलं होईल असं मला वाटते मी त्याच्यामुळे आनंद लुटता येईन आमाला चित्रपटाचं घेताना थोडंफार की हा चित्रपट पाहत पाहत आपले पोटाचे पण भूक भागली जाते आणि थोडंसं मनोरंजन पन होऊन जाईल